माझी आजी गुळाची पापडी बनवते आणि ते माझी मम्मीही बनवते ते मला खूप आवडते कारण की ते इतकी छान लागते टेस्टी लागते का आणि ते पहिले गहू भिजून गहू आणि तांदूळ छान निवडून धुवून भिजू टाकावे लागते त्याला मग मिक्सर त्याला मग मिक्सरमधून किंवा चक्कीवरून काढून आणावे लागते त्यानंतर त्याला मस्त कणकीवानी भिजवून गुळाच्या पाकानी भिजवावे लागते आणि त्याला मग ते बनवावे लागते त्याला तळून ते गुळाच्या पाकामध्ये टाकावे लागते आणि ते खूप टेस्टी लागते आणि ते आपण किती पण दिवस ठेवू शकतो कारण की ते खराब होऊ शकत नाही आणि मला ते खूप आवडते